मला असं वाटतं की पेन्सिलने लिहिल्याचे फायदे भरपूर आहेत एकतर फायदा तुम्ही जे काय लिहिलं आहे ते मिटवू शकता म्हणजे तुम्ही ले जे काही विचार करतात त्यावर तुम्ही परत एकदा विचार करू शकता मला असं वाटतं की पेन्सिलने लिहिणे हे क्रिएटिव्ह रायटिंगचं सुद्धा एक दुसरा प्रकार आहे त्यामुळे जे काही लोक क्रिएटिव फील्डमध्ये आहेत त्यांनी पेन्सिलचाच वापर करावा आणि पेन्सिलनेच लिहावे त्याने जास्तीत जास्त तुमचं लिखाण हे उत्तम होत राहतं